उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गावाला जातो मामाच्या गावाला आई आई पप्पा अजून माझा भाऊ आम्ही सगळे मिळून गावाला जातो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे मामाचं गाव म्हणजे येतेच मामाच्या गावामध्ये आम्हाला जायला खूप आवडते आणि जाता जाता पहिले आम्हाला इथूनच बस पकडावी लागते मग तिथून मग पन्नास किलोमीटर नागपूर आहे तिथं मग थांबा म्हणजे बस स्थानकावर जा ला जायला लागते आणि बस स्थानकावर जाऊन मग अजून एक दुसरी बस आम्हाला बदलावी लागते म्हणजे मामाचं गाव खूप दूर आहे म्हणून आम्हाला बसमध्येच जावं लागते आणि दूर आहे तर म्हणजे दोन बसेस आम्हाला बदलावा लागतात आणि मग मामाच्या गावाला गेल्यावर मग तिथे म्हणजे अलगच मजा राहते मग मामा मावशी सगळेच तिथे येतात मग मग त्यांच्यासोबत आम्ही अजून दुसऱ्या गावाला वगैरे जातो मग तिथेच अजून बहीण भाऊ वगैरे सगळे मिळतात आणि त्यांच्यासोबत मग आम्ही डबल मस्ती करत करत दुसऱ्या गावाला वगैरे जातो मग बस वगैरे पकडतो आणि बसमध्येच मस्त एन्जॉय वगैरे करतो म्हणजे बसमध्ये जाताना बाहेरून खिडकीच्या बाहेर वगैरे बघतो आणि ते तिथे जाऊन म्हणजे तिथं टोलनाक्यावर वगैरे थांबते तर व ट्रक वगैरे येतात आमचे लहान लहान भाऊ त्या ट्रकवाल्यां वगैरे सोबत बोलतात आणि म्हणजे मामाच्या गावाला गेलं म्हणजे हे